हो मी खास फोटोग्राफीसाठी एक प्रवास केलेला होता आणि तो म्हणजे चिखलदरा येथे मी फोटोग्राफीचा बिझनेस करत होतो त्यावेळेस पावसाळ्यामध्ये तिथले जे जंगल आहे टेकड्या आहेत किंवा तिथले मंदिर आहेत त्यांचा मी फोटो काढण्यासाठी एक त्यांचे फोटो काढायला मी प्रवास केला होता आणि तो अनुभव मला एकदम चांगला होता आणि कारण कसं टेकड्यावरून तर दुसरीकडचे फोटो काढण्यासाठी एकदम वातावरणही व्यवस्थित होतं आणि विशेष म्हणजे ते जे मी नैसर्गिक फोटो काढले होते त्या फोटो जे आहे त्याचा माझ्या कामावर असा परिणाम झाला की मी ते फोटो माझ्या स्टुडिओमध्ये लावले स्टुडिओमध्ये लावल्याच्यानं ते फोटो पाहून हे कुठचे फोटो आहेत बुवा काय आहे कसं आहे हे सगळी माहिती विचारोते आणि माझ्याकडे फोटो काढण्यासाठी बरेच लोक येत होते त्याच्यामुळे ते फोटो काढून जो माझा फायदा झाला तो माझा जो व्यवसाय आहे व्यवसायावर चांगला परिणाम झाला आणि जे काही चिखलदऱ्याचे फोटो काढले ते एकदम चांगले निघाल्यामुळे बऱ्याच मला अधो ऑफरसुद्धा मिळाली की आमचेसुद्धा असे फोटो तुम्ही हे काढून द्या आम्ही तुम्हाला जे काय आहे तुमची फी ती देऊ आणि चांगल्या प्रकारे फोटो काढल्याच्याने मला मानसन्मानदेखील त्याच्यामुळे मिळाला असा हा माझ्या एका कामावर त्या फोटोग्राफीतून एक चांगला परिणाम झाला त्यामुळे माझा फोटोग्राफीचा व्यवसायदेखील वाढला आणि मला चांगले पैसेदेखील मिळाले